आज शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल जे आलेलं आहे त्यामध्ये बऱ्याचश्या शिक्षकांचे जे जुने शिक्षक आहेत त्या शिक्षकांना हे डिजिटल ज्या काही साधन आहेत त्यांचा वापर करता येत नाही आणि त्या साधनांचा वापर कमी असल्या कमी केल्यामुळे त्यांना अडचणी येतात त्या तशा पहायला गेलं तर आमच्या शाळांमध्ये ज्या आजूबाजूच्या स्थानिक शाळा आहेत तिथेसुद्धा हा प्रॉब्लेम आहेच आता साधनांची कमतरता म्हणजे पहिल्या प्रथम इंटरनेट हे प्रत्येक शाळेमध्ये पोहोचलेले नाही किंवा रेंज हा जो प्रकार असतो तो मिळत नाही आणि मग त्या वेळेला मुलांना जर आपल्याला काही सांगायचं असेल तर ते मुलांपर्यंत पोहोचत नाही एखादी गोष्ट गुगलवर सर्च केली शिक्षकांनी जरी स्वर्च केली तर ती शिक्षकांना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मर्यादा येतात कारण स्थानिक शाळांमधली जी मुलं आहेत ती ग्रामीण भागातली असतात आणि त्या ग्रामीण भागामध्ये काही काही मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल या ही जी सुविधा आहे ती नसते आणि मग अशा वेळेला ही साधनांची कमतरता असलेली अडचण ही महत्त्वाची असते त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मग त्या मुलांना एकत्र करून कुठल्यातरी क्लासमध्ये बसवायचे त्या मुलांना बोलवायचं ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्याला ती सगळी माहिती द्यायची आणि मग त्याप्रमाणे तो करू शकतो पण तरीसुद्धा काही ज्या अडचणी आहेत त्या अजून दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील